मी आता काही दिवसा अगोदर मेनलाईनमधलं जे जय अंबे स्टोर आहे तिथनं नाही का बेडशीट विकत आणलेल्या आहे तर त्या बेडशीट एवढ्या चांगल्या निघाल्या कारण ॲक्च्युअली त्याचं कलर काँबिनेशन खूप छान आहे परत एकदम सॉफ्ट आहे आणि असं घसरून जात नाही आहे त्या बेडवरनं आणि कलरसुद्धा नाही गेला मी आता दोनदा त्याला धुतला पण पण कलरसुद्धा नाही गेलेला आहे एकदम हलक्या आहेत आणि खूप सु आणि कलर एवढा ॲट्रॅक्टिव्ह आहे फ्लावर डिझाईनमधे ते की एकदम असा उठून दिसतो आहे त्यामुळे त्या बेडशीट मला एवढ्या आवडलेल्या आहे आणि एवढ्या सा छान क्वालिटी आहे त्याची तर नेक्स्ट टाईम मी अशाच क्वालिटीची बेडशीट बोलावणार